मानसिक आरोग्य या समस्याबद्दल सांगायचं झालं तर मानसिक तर पुष्कळ लोकांना आता दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे त्यामुळे लोक डिप्रेशनमध्ये चाललेले आहे तर कारण बेरोजगारी इतकी वाढलेली आहे आणि बेरोजगारीमुळे काम लोकांना नाही त्यामुळे ते मेंटेन कसे करणार ह्या टेन्शनमुळे आपला परिवार कसा चालेल ह्या ह्या चिंतेमुळे ते मानसिक आरोग्याकडे वळत आहेत आणि त्यांना हा मानसिक रोग एक पकडून घेत आहे की कसं होणार काय होणार कसं होणार काय आणि ते डिप्रेशनमध्येे जात आहेत अशा परिस्थितीम अशी काही के केंद्र उघडलेले आहे जे की ह्या लोकांना ट्रीटमेंट देतात उदाहरणार्थ भावे ह भावे हॉस्पिटल ते बर्डीलाच आहे लोकमत चौकामध्ये तर तिथे बऱ्याच प्रकारचे बाहेरगावचे किंवा इथले नागपूरचे लोकं आणि एम पी छत्तीसगड महाराष्ट्राच्या कुठल्याही द भागातले लोक तिथे येतात आणि आपले ट्रीटमेंट घेतात पण हा एक प्रावेट हॉस्पिटल आणि त्यांची फी पण बरेच प्रमाण आहेत तरी बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला आहे पण असे काही असे काही लोक आहे ज्यांना मायग्रेनसुद्धा होत आहे आणि व्हर्टिकलचासुद्धा त्रास होत आहे पण हे मा अशा प्रकारचे मानसिक रोग पुढे वाढत आहे की ज्यामुळे ते पागलासारखे करतात कोणाला असं वाटते हा माणूस पागल आहे पण तो ॲक्च्युअली पागल नसतो तो डिप्रेशनमुळे त्याच्या आरोग्यावर असा परिणाम होता आणि त्यावेळेस त्याला जर ट्रीटमेंट मिळाली नाही तर तो त्याचा विपरीत परिणाम होतो त्याला इंजेक्शनद्वारे ट्रीटमेंट दिली जाते तो गोळ्यासुद्धा खाऊ शकत नाही आणि जेवणसुद्धा करू शकत नाही आणि त्याला झोपही नाही लागत असा हा डिप्रेशनचा प्रकार झाले आहे यामुळे खूप लोकांवर हा वि विपरीत परिणाम होता आहे तर याच्याकडे दुर्लक्ष न करता चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आपल्या आपल्याला रोजगार नाही किंवा मानसिक त्रासामुळे किंवा पत्नीच्या त्रासामुळे किंवा आणखी ऑफिसच्या त्रासामुळे खूप लोक वाईट व म्हणजे मानसिक आजार होत आहे पण हा आजार दुरुस्त करण्याची खूप काही केंद्रे निघाली आहेत त्या केंद्रावर तुम्ही जाऊन विजीत देऊन तुम्ही आपली मानसिक तब्येत ठीक करू शक